संपूर्ण महाराष्ट्रात होणारे जे धार्मिक सण आहेत ते गुण्यागोविंदाने चांगले केल्या जातात जसं काल झालेला चौदा एप्रिलचा कार्यक्रम यात सर्वधर्मीय लोकांनी सहभाग घेतला आणि चांगल्या प्रकारे केला तसेच आता येणाऱ्या मागच्या महिन्यात दोन महिने आधी जी होळी झाली त्या होळी हा हिंदूचा सण होता तरी समाजातील सर्व बंधू भगिनी यांनी मिळून तो चांगला केला असे सण आपल्या प्रदेशात खूप चांगल्या प्रकारे केल्या जातात